हॅलो हां तुमच्या तुमचे दिव तुमच्याकडे पडदे ते आहेत का आम्हाला भारीचे पडदे पाहिजे तुम पडदे किती इंचचे आहेत तुमच्याक हो का किती रुपयाचे आहेत का कलर काय आहे

टिकाऊ आहे की तुमच्या इकडचे पडदे आणि किंमत किती आहे थोडे कमी होऊ नाही शकत का फ्लॉवरपॉट आहे का तुमच्या इकडे आम्हाला मला आम्हाला घ्यायचा आहे घरात ठेवायला भारीमधून आहेत का जाडजूड आहेत ना असे टिकाऊ असे तूट तुटत नाहीत ना हो का हो का मग कुठं आहे तुमचं शॉप आणि क चालते की नाही तुमचं शॉप घेते की कोणी काही आम्हाला आम्हाला कुंडी घ्यायची आहे पण आम्ही कॅश ऑन डिलेवरी नाही ऑनलाईन पेमेंट करणं चालते ना हो का आणि पडदे पण आम्हाला घ्यायचे होते पडदे टिकाऊ आहेत ना अशी फाटत नाही ना आमच्या खिडकीला लावायचे आहेत मोठे मोठे